हां हां बोला हो तुला कुठे हो का माऊली मुव्ही बघायला जा छान आहे ती रितेश देकमुष देशमुखची आहे पण आता जे चालू आहे ते सांगत आहे मी एक वेड लागलं मूव्ही ती पण आहे छान सगळंच दिसतं ना असं ते बघ प्रत्येकाचं वेगवेगळं पाईन पॉईंट ऑफ व्ह्यू राहते है ना मला तर ते वेड लागलं आवडली पण माऊली तितकी काही बुरी नाही आहे माला झालं दोन तीन दिवस मी गेले होते त्यादिवशी माझ्या फ्रेंड्सबरोबर हो ठीक आहे ना आता तर असेलच गं राहतं दहा पंधरा दिवस नाही जात ना थेटरमधून मूव्हीज मला तर संडेला सुट्टी मिळते तुला तर माहिती आहे ठीक आहे ना चालेल हो पण आता रिलीज व्हायला त्याला वेळ लागेल ना बरं ठीक आहे ना ठीक आहे